आम्ही मित्र मित्र दांडीलेला गेलो होतो जंगल ट्रेकिंगसाठी आणि त्या दरम्यान आम्ही एक चार दिवसाचा आमचा एक ट्रेकिंगचा हा एक हे होता प्लॅन आम्ही साधारण आम्ही सात आठजण होतो मित्र मित्र सांगायचं झालं तर एकदम भयानक आणि चांगली अशी ट्रेकिंग होती मस्त असा पाऊस आणि निसर्गरम्य वातावरण त्यात मेन म्हणजे असे अंगावर पाण्याचे शहारे सगळे प्लस सोबत मित्र आपले जवळचे आणि भरपूर काही आठवणी आम्ही जंगल ट्रेकिंग केली त्याचबरोबर तिथं राहिलो टेंट टेंटमध्ये बॉनफायर केला आम्ही जेवण तिथं केलं आणि त्याच दरम्यान आम्ही म्हणजे भरपूर तिथे एक साधारण मोठमोठे जंगली प्राणी परत वेगवेगळे किडे साप यासारखे जंगली जीवांचं जीवांना बघितले परत त्यांना स्पर्श देखील केला अनुभव एकदम असा छान होता प्लस आम्ही ट्रेकिंग केले आमचे पहाटेचे ट्रेकिंग असू दे किंवा आमचं संध्याकाळचं बॉनफायर असू दे आणि त्याचबरोबर आम्ही रिव्हर राफ्टिंग प पाण्यातल्या भरपूर काही ॲक्टिव्हिटी केलो आणि ॲक्टिव्हिटी करत असताना आम्हाला खूप मज्जा पण आली आणि त्याचबरोबर सावधानी घेण्याची खूप गरज तिथं आम्हाला लागली कारण पहिल्यांदाच आमचा ट्रेक असल्यामुळं आम्हाला त्यातला फारसं काय नॉलेज नव्हतं किंवा माहिती नव्हती त्यांची लोकं असायची माहितीला पण पण ठराविक ठराविक वेळेत आपल्याला पण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे त्या दरम्यान रिवर राफ्टिंग करत असताना माझ्या एका मित्राचा तोल देऊन तो मित्र नदीत कोसळला नदीत कोसळला असताना आम्ही सगळे जण असे म्हणजे भितीजनक एक वातावरण निर्माण झालं आणि आम्ही पॅनिक झालो आता काय करायचं ह्याच्यावर मग त्या दरम्यान त्यांचा गाईड सोबत होता मग त्यानं संभाव्य परिस्थितीत त्यांना सगळ्यांना आम्हाला सांभाळलं आणि त्याला वाचवलं त्याचं जीवाला त्याचबरोबर आम्हाला सुद्धा त्याला सांभाळायचं होतं हा एकंदरीत एकदम ॲडवेंचर असा ओ तो दिवस होता आणि अविस्मरणीय असा तो दिवस होता आमच्यासाठी तो आयुष्यातला पण ट्रेक खूप छान होती चार पाच दिवसाची आम्ही भरपूर इन्जॉय केलो आणि त्यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पण झाल्या आणि सगळे सोबत मित्र परिवार असल्यामुळं त्याची मजा अजून औरच झाली म्हणजे अविस्मरणीय असा तो हे होता अनुभव